आमच्या गावात रेशन कार्डावर फुकट धान्य भेट्तय तिथं फुकट धान्य भेटतंय तिथं आमच्या मुलांची नावं घालायला आम्ही कागदपत्रं दिली तर ते गहाळ केली आणि दुसऱ्यांची दुसऱ्या शेजारणीच्या मुलांची नावं नसताना बी त्यांना ते धान्य देत होते आणि आमच्या तेवढं देत नव्हते म्हणून आम्ही तहसील कार्यालयात गेलो तर तिथं पण हे आणा ते आणा असं टोलवाटोलवी लावल्या आणि ते काय धान्य अजून आमच्या मुलांची नावंच तिथं लावलेली नाहीत आधार कार्डच आणा ते हेच आणा तेच आणा आणि त्यातून आम्हाला लय भ्रष्टाचाराचा अनुभव आला आहे दुसऱ्याकडून पैसे घेऊन त्यांची कामं करत होती पण आम्ही पैसे दिलेले नव्हते त्यामुळे आमचं काम केलेलं नाही